मनोरंजन करणाऱ्या बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये खेळाच्या वेगवेगळे जे गेम्स आहेत क्रिकेट फुटबॉल आय पी एल मॅचेस या सगळ्या गोष्टीपण आहेत ज्याला त्याच्यामध्ये ज्या खेळामध्ये जास्त आवड आहे त्या खेळाच्या बातम्या कोणी पण पाहत असते बॉलिवूडमध्ये नवीन पि्चर आले थेटरमध्ये जाऊन पाहणे किंवा घरी टी व्ही वर एखाद्या वेळेस आवडलेला पिक्चर पाहणे या सगळ्या गोष्टी तर प्रत्येकजण करतच असतो जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे बातम्या जर म्हणले तर बातम्यामध्ये राजकारणी लोकांच्या बातम्या जास्त पाहण्यामध्ये काही असा काही विशेष अर्थ नसतो फक्त त्याच्यामध्ये देशाच्या रिलेटेड किंवा आजकाल जे युद्ध चालू आहेत त्याच्याशी रिलेटेड ज्या काही बातम्या आहेत त्या महत्त्वाच्या वाटत्यात तेवढ्या आपण बघत असतो आणि हे सोडूनच शेअर मार्केटशी रिलेटेड आजकाल ज्या न्यूज आहेत जो शेअर मार्केटशी कनेक्टेड आहे किंवा जो शेअर मार्केटमध्ये इन्ववेस्ट करतो ते लोकं शेअर मार्केटच्या रि रिलेटेड सर्व बातम्या आवडीनं बघतात